मी स्वतःसाठी काही कपडे घेण्याचा विचार करीत होतो पँन्ट शर्ट व इतर काही त्याच वेळी माझ्या मित्राने तू ऑनलाईन खरेदी का करत नाहीस असे विचारले त्यावर मी त्याला म्हणालो अरे बाबा ऑनलाईन खरेदी कशी करायची असते हे मला काहीच माहिती नाही त्यावर त्याने आपल्या ग्राहक सेवा केंद्राशी संपर्क साधण्याचा सल्ला मला दिला त्याप्रमाणे मी आपल्या ग्राहक सेवा केंद्राशी संपर्क साधला असता आपल्या ग्राहक सेवा सं संपर्क केंद्रातील कर्मचाऱ्यांनी मला मार्गदर्शन केले त्यानी सांगितले तुम्हाला काय घ्यायचे आहे त्याप्रमाणे मी आपणास तुम्हाला सांगतो त्याप्रमाणे त्यानी मी त्यांना सांगितलं पॅन्ट शर्ट व इतर काही वस्तू घ्यायच्या त्यावर त्यांनी त्या पँन्टला पॅन्ट कशा प्रकारे क ऑर्डर करायची त्याची क्वालिटी काय असणार आहे त्याचप्रमाणे शर्टची पण क्वालिटी आणि त्या क सायझेस वगैरे ते कशा प्रकारे आपण ऑनलाईन ऑर्डर करायची असतील या सर्वाची माहिती मला सांगितली तसंच आपल्याला समजा एखादे पसंत पडले नाही तर ते परत कशा पद्धतीने परत पाठवता येते व आपले पैसे फुकट जात नाहीत त्या ठिकाणी आपला त्याच पद्धतीचे दुसरे कपडे पण आपल्याला घेता येतात किंवा पैसे परत क्रेडिट होतात याही गोष्टी त्यांनी समजावून सांगितला त्यामुळे मला ऑनलाईन खरेदी करण्यामध्ये कोणत्याच प्रकारचा धोका वाटला नाही त्यांच्याकडली सगळी माहिती क ऐकल्यानंतर मी ऑनलाईन ऑर्डर दिली आणि त्याप्रमाणे मी पेमेंट पण केले सर्वसाधारण किती दिवसात कपडे मिळतील याची माहिती मला मिळाली परंतु कपडे मिळण्याच्या अगं दिलेली तारीख आणि त्याच्या अगोदरच मला कपडे उत्कृष्टरित्या मिळाले सर्व कपडे उत् सुंदर होते व त्याप्रमाणे त्यांनी दिलेली जी माहिती होती ती उत्तम प्रकारे होती त्याप्रमाणे मी क्वालिटीच्या संदर्भात विचार केला असता क्वालिटीचं क म मटेरियल पण होते पैसे पण क कॉम्पिटेटिव्ह असल्याकारणानं पैशे पण कमी पडले यामुळं मार्केटला जाऊन घेण्यापेक्षा ऑनलाईन खरेदी केली तर अतिशय स्वस्तात उत्तम क्वालिटीचं आपला मटेरियल मिळू शकते याची मला खात्री वाटली आपल्यामुळे मला एक नवीन प्रकारचा अनुभव प्राप्त झाला आपल्या ग्राहक सेवा केंद्राचा उत्कृष्ट विनम्र विनयी स् मार्गदर्शनामुळेच हे घडू शकले असं मला वाटते त्यामुळं मी आपल्या ग्राहक सेवा केंद्राचा खूप खूप आभारी आहे मी कपड्यांना व आपल्या ग्राहक सेवा केंद्राला फायव स्टार देत आहे